न्यूज चॅनलवर आपल्याला आरोग्याविषयी म्हणजे बऱ्याचशा बातम्या येतात की आता सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये का सांगतात की तुम्ही कुठेही पाणी साचू नका पावसामध्ये जास्त भिजू नका जसं समजा कूलरमध्ये पाणी साचलं किंवा बाथरूममध्ये कुठं असं डबकं डबकं साचून राहिलं कुठं डबक्यात तर तिथे चिकूनगुनियाच्या डास होण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला सांगतात की चिकनगुनियापासून सावध राहा तसे डास होऊ देऊ नका पुन्हा त्याच्यामुळं मलेरिया पण होऊ शकतो त्याच्यामुळं मलेरियाविषयी आपल्याला हे घ्यायला लावतात जे औषधी वगैरे सांगतात आणि अजून बरेच असं आपल्याला औषधाविषयी माहिती सांगतात पावसाळ्यामध्ये मास्क बांधा किंवा कुठं बाहेर जायचं असेल स संपर्क साधायचा असेल तर हे आपल्याला कोरोनामध्ये सांगितलेलंच आहे की कोणाशी संपर्क जास्त साधायचा नाही साधले तरी सॅनिटायझर वगैरे स्वच्छ करून राहायचं किंवा अजून बरेच आपल्याला औषधीविषयी माहिती त्यांनी देतात आणि मे ताप वगैरे आला तर असं संपर्कामध्ये जास्त कोणाच्या यायचं नाही आपलं आपलं राहायचं औषधी वगैरे जी बाहेर बरीच माहिती आपल्याला मिळते त्यामुळे आपण त्याप्रमाणे आपण ते अमलामध्ये आण आणतो आणि आणि डा डासापासून आपल्याला चिकनगुनिया तर हा होतोच पण दुसरे पण असे असंख्य रोग होतात त्याच्यामुळं आपण सावधगिरी बा बाळगायला पाहिजे आणि औषधे हे नियमितपणे घ्या किंवा स्वच्छता राखा असं असं बरेच आपल्याला माहिती देतात डॉक्टर लोकं म्हणा